हो हो प्राजक्ता बोलते आहे

हो हो हो

हो घेतलं आहे ना हो हो हो ओक्के ओके खूप खूप चांगला म्हणजे असं अतिशय चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग वगैरे घेतात त्यामध्ये पहिल्यांदा फॉम वगैरे भरून द्यावे लागतात त आणिक त

हो हो ते एक चांगल्या पद्धतीने आपलं नाव वगैरे सगळं सगळं लिहून ते त्यामध्ये टाईप करणं गरजेचं असतं एवढं काय हो आहेत नं त्यांच्याकडनं जी लिंक प्रोव्हाइड केली जाते ना जी लिंक प्रोव्हाइड केली जाते ना त्यांच्याकडनं त त्यांच्याकडून जी लिंक प्रोव्हाइड केली जाते त्यातून एक ॲ ॲप इन्स्टॉल करावा लागतो त्या ॲपमध्ये आपल्याला रेकॉर्डिंग वगैरे सगळं कळा करावं लागतं त्यामध्ये अनेक टास्क दिलेले असतात ते रेकॉर्ड करून दे देणे गरजेचे असते त्यात रीडिंग सेक्शन पण असतो आहे रीड केल्यानंतर परत आ त्यांनी जे आपण जे सिलेक्ट केलेले काही प्रोडक्ट वगैरे असतात ना त्याची पॉझिटिव किंवा निगेटिव जे कमेंट द्यायची असते ती पण रेकॉर्डिंगच्याच द्वारे दिली जाते असं काहीतरी असतं आहे त्यांनी त्यात प्रोव्हाइड केलेलं असतं हो हो हो टास्क हे पंधरा पंधरा तरी असतात रीडिंगचे रीडिंगचे सोडले तर पंधरा असतात बाकी एक्शटेम्परचे हो हो लि लिहून घेतात ते आणि तो अपलोड करावा लागतो त्या ठिकाणी त्या जो ॲप आपण इन्श्टॉल केलेला असतो ना त्यामध्ये ती माहिती हो हो ती माहिती आपण अपलोड करतो त्याखालीच त्या फो त्या भरलेल्या फॉर्मचा फोटो काढून अपलोड करावा लागतो हो हो परवानगी परवानगीपत्र हो हो हो हो वेगवेगळ्या भाषेत तर तेसुद्धादेखील आपण करू शकतो आपल्या म मनाने जी भाषा आपल्याला येईल त्या भाषेने ते करता येतं असं

चांगल्या पद्धतीचा होता एक चांगला अनुभव मिळाला की एआयमध्ये जे रेकॉर्डिंग होते ते वेगवेगळ्या भाषांमध्येदेखील करता येते याचा अनुभव म मिळाला त्यामध्ये मी मराठी भाषेची निवडणूक केली होती ते चांगल्या पद्धतीने झाले तुम्हीदेखील तुम्हीदेखील ते करू शकता

ओक्के ओक्के